मला आठवतं आहे साधारण कोविडनंतरचा पिरियड सुरू असेल आणि त्याच्यामध्ये मी नुकतंच नव्यानं लिहायला सुरुवात केलेली म्हणजे बरेच वर्षं मी लिखाण बंद केलेलं अभ्यास आणि इतर गोष्टींमुळं लिखाण तसं खास होत नव्हतं आणि एके दिवशी मी ठरवलं की आपण इथून पुढे लिहायला सुरुवात करूया त्यावेळी पहिल्यांदा विचार डोक्यात असा यायचा की आपण कशाविषयी लिहायचं कारण मी काहीच ठरवलं नव्हतं की मला हे लिहायचं किंवा ते लिहायचं आणि हे सगळं डोक्यात सुरू असताना एक एक गोष्टी येत होत्या पण ते लिहिणं त्यावेळी नेमकं जमत नव्हतं की आपण वही आणि कागद पेन वगैरे घेऊन बसलो आहे आणि आपल्याला कायतरी लिहायचं आहे तर ते होत नव्हतं म्हणून मी बराच वेळ स्वतःला दिला की जेव्हा सुचेल तेव्हाच लिहू अशी एक खूनबाट खूणगाठ मनाशी बांधली आणि त्याच्यातून पुढे मला सुचत गेल्या बऱ्याचश्या गोष्टी त्याच्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट अशी जाणवली की जेव्हा आपण खूप जास्त वाचन करतो त्यावेळी कुठेतरी कुठून तरी आपल्या डोक्यामध्ये असे काही विचार येतात की जे आपण मांडू शकतो व्यवस्थितरित्या त्यासाठी मी सगळ्यात आधी हा प्रयत्न केलेला की मी ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्यांचं वर्णन मी फक्त लिखाणाच्या माध्यमातून करत होतो याच्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारायचो त्या लिहून काढायचो आणि हे सगळं सुरू असताना असं डोक्यात कुठं यायचं की आपण या ठिकाणी असतो तर काय केलं असतं तर अशी कल्पनाशक्ती लढवत लढवत लढवत मी बऱ्याचश्या गोष्टी लिहित गेलो आणि माझ्या बाबतीत झालेली गोष्ट अशी की सगळ्यात आव्हानात्मक बाजू म्हणजे हीच की जेव्हा एखाद्या लेखकाला काय लिहायचं हे सुचत नाही किंवा लिहायची खूप जास्त इच्छा असते पण लिहिता येत नाही मला वाटतं ही सगळ्यात जास्त आव्हानात्मक बाजू असावी आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा मी तीच गोष्ट स्वतःला किंवा इतरांना सांगत असतो की स्वतःला वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं असतं रायटर्स ब्लॉग किंवा क्रिएटर्स ब्लॉक अशा ज्या काही कन्सेप्ट सध्या नव्यानं इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात तर तसा अनुभव मला अजून तरी आलेला नाही आहे कदाचित येत्या काही काळामध्ये येऊ शकतो कारण आपण खूप छान लिहित असतो खूप छान आपल्या कविता लोकांना आवडत असतात आणि अचानक एके दिवशी असं होतं की अरे यार आपण तर सगळंच लिहिलं आहे किंवा आपण जे विचार करतो आहे ते विचार याच्या आधी सुद्धा अनेक लोकांनी केलेत तर याच्यामध्ये नवीन काय तर असा ब्लॉग येऊ शकतो कारण मागच्या काही दिवसांमध्ये मला ते काई गोष्टी जाणवत आहेत परंतु आला तरी नाही आहे आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्यासोबत तीच गोष्ट करेल की जेव्हा सुचेल तेव्हाच लिहायचं जर सुचलं नाही तर नाही लिहायचं बहुतेक माझ्यासाठी हे काम करेल कदाचित